राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती खूपच बदलली आहे आधी सर्व काय राहिलंच नाही आहे आधीचे नेते असे भ्रष्टाचारी वगैरे नव्हते किंवा त्यांच्या पक्षातला कुठल्याही नेत्यांनी भ्रष्टाचार वगैरे केला तरी पण ते त्यांच्यावर कारवाई करायचे पण आता तसं काय राहिलं नाही कुणावर भ्रष्टाचाराची केस लागली काय लागली की लगेच पक्ष बदलून टाकतात कामांकडे तर कुणाचं लक्षच नसतं फक्त स्वतःचे खिसे भरायचे एवढंच कळतं आजकालच्या नेत्यांना आणि आजकालचं राजकारण म्हणजे धर्माचंच राजकारण झालं आहे हा धर्म पकडला ह्याच्यावर राजकारण तो धर्म पकडला त्याच्यावर राजकारण त्याच्यावरूनच फक्त मत मागतात कामांकडे कुणाचं लक्षच नाही आहे इथे शेतकऱ्यांची पिकं अशीच पडून राहिलेत ना त्यांना भाव येतो आहे ना काय त्यां ते लोकं मरत आहेत की जगत आहेत त्याच्याकडे कुणाचं हेच नाही आहे फक्त स्वतः कसं पैसे कमावता येतील आणि स्वतः कसं गादीवर राहतील एवढाच विचार करतात आजकालचे नेते